हा कोण बोलत आहे ओ ओ वैशाली मॅडम बोला बोला कशा आहात अच्छा

पण असं का हा आपल्याकडे तर खूप सारे फायदे आणि खूप गोष्टी प्रोव्हाइड केल्या दिल्या जातात अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा

तर याच्यासाठी आपल्या एच आर डिपार्टमेंटला ते भेटले नसतील बघा आपल्याकडे पण काही सुविधा आहेत तसं आपण पण इन्शुरन्स देतो पन्नास हजारपर्यंत किंवा कोणी जर दवाखान्यामध्ये भरती असेल किंवा मागे आपले एक एम्प्लॉयी होते त्यांची आई एक्सपायर झाली होती तर आपण त्यांना एक म्हणजे पैसे वगैरे दिले होते असं मदत केली होती किंवा आपल्याकडे ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो जर कोणाची बदली झाली असेल तर आपण ते पण देतो आणि अजून बरेचसे फायदे आहेत हा त्यांना या बाबतीत कदाचित माहिती नसेल कारण आपल्याकडे बऱ्याचशा आणि सुट्ट्या सुट्टया जरी नसल्या तरी आपण मेडिकल लिव पण देतो आपल्याकडे ती एक वेगळी सुविधा आहे आपल्या जशा सुट्ट्या आपण तशा काउन्ट नस नाही केल्या तरी आपल्याकडे मेडिकल लिवची पण एक सुविधा आहे जसं कोणी आपल्याला जर मेडिकल सर्टिफिकेट देत असेल किंवा डॉक्टरकडून काही आणलेलं असेल तर आपण त्यांना एक्सट्रा देतो किंवा ते अतिदक्षता विभागामध्ये असतील अच्छा अच्छा अच्छा अच्छा होऊ शकतं कधी कधी अच्छा अच्छा कधी कधी काय होतं आपल्या एच आर डिपार्टमेंटमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात खुप सारं पेपरवर्क करावं लागतं तर त्याच्यामुळे आपल्या कामगारांना किंवा आपल्या वर्कर्सला एम्प्लॉईजला त्याच्याबद्दल कल्पना नसते तर आपण असं करू वैशाली मॅडम आपण एक मीटिंग घेऊ आणि आपलं जे जे आपले काही फायदे आहेत ते सगळे आपण सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगू जेणेकरून ते त्याचा पूर्ण फायदा घेतील आणि सगळ्यांना ते उपयोगाचं ठरेल नाही का अच्छा ठीक आहे मी धन्यवाद देते वैशाली मॅडम तुम्ही मला ही गोष्ट लक्षात आणून दिली नाही मी आभारी आहे धन्यवाद मॅडम